माझी सर्वात मोठी कामगिरी म्हणजे तो माझा अभिनय कारण लहानपणीपासनंच मी अभिनय या क्षेत्रात सर्व पूर्णपणे सक्षम होतो आणि दहावीत असताना पहिल्यांदा मला संधी मिळालेली की मी नाटकात पदार्पण करू शकेल आणि मग मी तेव्हापासनं नाटकं सुरवात के नाटकाला सुरवात केली आणि मग हळूहळू लोकांनी मला ओळखणं सुरू केलं मला ओळखायला लागले लोकं आणि मला पुढे रेकमेंडदेखील माझी शिफारसदेखील करायला लागले आणि मग वर्षानुवर्ष म्हणजे मला बक्षीसं मिळायला लागली अभिनयासाठी माझ्या तर अशाप्रकारे लोकं मला ओळखायला लागले आणि मग त्यानंतर मी आता मागील दोन वर्षांपासनं मुंबईला असतो आणि मी टी व्ही सिरीयल म्हणा किंवा मूव्हीज म्हणा कुठले पिक्चर वगैरे म्हणा तर त्यात मी संपूर्णपणे काम करतो आहे आणि त्यांनीच मी जी आहे माझी पूर्ण संपूर्ण कमाई मी अभिनयाच्याद्वारेच करतो आहे तर ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे